माझा एक मित्र आहे ज्याला बाईक चालवण्याची खूप आवड आहे त्याला बाईक चालवायला आवडते आणि तो खूप वेगात बाईक चालवतो एकदा मी त्याच्या बाजूला ब मागे बसून बाईकवर चाललो होतो तर तेव्हा त्याने खूप जोरात बाईक चालवली आणि रहदारीच्या वस्तीतसुद्धा त्याने बाईक खूप वेगाने सत्तर ऐंशी किलोमीटरच्या स्पीडने बाईक पळवली होती त्याच्यामुळे मला खूप भीती वाटली होती जेणेकरून बाईक कुणाला कुणाला धडकेल किंवा आम्ही बाईकवरून पडू याची आम्हाला भीती वाटत होती पण तरी पण नशिबाने काही झालं नाही व बाईक त्याने स त्याने थोडी नंतर त्याला थोडंसं समजवून सांगितल्यानंतर बाईक त्यानी थोडी सावकाश चालवली